हां नमस्कार सुंदरम कलेक्शनमधून बोलतो आहे हां नमस्कार ओके ओके ओके आपण आपण आपण कोण आपण कोण बोलता सर ओके ओके ओके ओके ओके तर तुम्ही काय फॅमिलीला कापडे खरेदी करायची आहेत का अरे वा वा वा वा छान छान छान सगळ्या सगळ्या अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपासून सगळ्या प्रकारचे ड्रेस मट्रेल आमच्याकडे रेडीमेट आहे आणि तुम्हाला असं कटिंग कट पीस पाहिजेत तरी पण मिळू शकतील बरं आमच्याकडे स श साड्यांचे सगळे प्रकार शिफॉनपासून सगळे तुम्हाला बनारसी शालूपासून सगळे स् तुम्हाला प्रकार मिळणार आहे मॅडमना घेऊन या नऊवारी पण आहेत आम तुमच्या हा आईवा आईंना वगैरे नऊवारी चांगल्यापैकी तुम्हाला मिळते पैठणीपासून तुम्हाला सगळ्या साड्या आमच्याकडे उपलब्ध आहेत लहान मुलांचं किड्सवेअर किड्सवेअर सुद्धा आमच्याकडे आहे आणि चेंजिंग रूम वगैरे सगळे असल्यामुळे तुम्हाला इथे येऊन आमचे कस्टमर तुम्हाला एकदम आदरातिथ्याने सेवा देणार हां त्यावर तुमच्या तुम्ही तुम्ही कधी येणार आहात सांगा काय होतं आमच्याकडे थोडे दिवाळीला गर्दी असणार आहे गर्दी असते कारण आमच्याकडे परिसरातलं सगळ्यात मोठं दुकान आमचं आहे ना हां त्यामुळे जरा मोठी गर्दी असते तुम्हाला तुमचा वेळ राखून ठेवतो मुद्दाम मी कारण तुमचा रेफरन्स मला माझ्या मित्राने दिला होता मागे तुम्ही आमच्या मित्रांनी दिलेला तुम्हाला सांगितलं असं मला सांगितलं त्यांनी हां सडेकर आमचे तुमच्या दुकानात येणार आहेत म्हणून दिवा दिवाळीला कसं नवीन स्टॉक आलेला असतो ना आधी आधी आधी एक चार दिवशी या काय होतं सगळं मग त्या दरम्यान खूपच गर्दी होते त्या चार हो हो म्हणूनच म्हणतो आता कसं झालं आहे बा आम तुमच्या मॅडमना वगैरे आवडतील अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या साड्या आहे बनारसी शालू वगैरे आमच्याकडे आहेत ना त्या समोर एकदा बघून चॉईस करून घ्यायले का विषय संपेल म्हणून म्हटलं तुम्ही समोर समोर आला तर बरं होईल एक दिवशी

येस यस यस यस यस यस आहेच हो या परिसरातलं सगळ्यात मोठं दुकान आमचं बघा तुमच्या मुंबई पुण्याचे लोक सुद्धा आमच्याकडे येतात मुद्दाम खरेदी करून घेऊन जातात कारण आम्ही सगळा आमचा होलसेल माल असतो सुरतवरून डायरेक्ट मार्केट आणतो करतो आम्ही आम्ही अधेमध्ये कोणाचं एजन्सी वगैरे असे नाही घेत आम्ही डायरेक ना ब्रँडेड माल सगळं आमच्याकडे आहे आणि कुठल्याही प्रकारचं आमचं इथे तुम्हाला डुप्लिकेशन ठेही मिळणार नाही गॅरंटेड सगळे गॅरंटेड आमचं गॅरंटी वॉरंटीचं हो डिस्काउंट करून देणार तुम्हाला डिस्काउंट करून देणार काळजी करू नका एवढे तुम्ही कपडे का घेताय म्हटल्यानंतर तर द्यायलाच पाहिजे ना आणि त आमच्या मित्राचे मित्र आहात तुम्ही तर मला द्यायलाच पाहिजे हो हां तुमचा रेफरन्सने तुम्ही येताय म्हटल्यावर तुम्हाला अधिक चांगले डिस्काउंट वगैरे देणार काळजी करू नका फक्त चार दिवस आधी या कारण दिवाळी सीजनमध्ये जरा गर्दी असते दिवाळीच्या आधी चार दिवस या मला फोन करा आम्ही त्या फोन करून तुम्ही चार दिवस आधी या का कसं होतं आलेल्या मंडळींना आम्ही गर्दीत तुम्ही थांबा म्हणून सांगाला मला बरं वाटणार नाही तुम्हाला तुम्हाला सिलेक्श सिलेक्शनला चान्स मिळेल वाव मिळेल याच्यासाठी जरा लव वेळेवर या वेळेवर या आणि तुमचे जरा चॉईस मला सांगून ठेवा म्हणजे कुठं सीआरामचे म्हणा किंवा आता नवीन नवीन काही आलेले आहेत ना त्यामध्ये जाते तुम्हाला सूट वगैरे पाहिजे असेल तर आमच्याकडे ब्लेझर सूट सगळंच रेडिमेंट आहे आमच्याकडे ब्लेझर आहेत सूट आहेत हो हो हो त्यातले तुम्हाला अगदी फंक्शनल सूट वगैरे त्या मॅडमना फंक्शनला लाव वापरले जाणारी साडी त्या त्या प्रकारे सुद्धा तुम्हाला हां होय ना हां कारण लग्नासमारंभामध्ये वगैरे नेसणारे तुम्हाला जेंट्सला लागणारे कपडे लहान मुलांना लागणारे कपडे हे सुद्धा आमच्याकडे तुम्हाला मिळतील हां या तुम्ही या ओके आहेत ना त्यांना त्याला देऊ या देऊ या ते देऊ या या तुम्ही कन तुम्हाला स कन्सेशन पण देतो या तुम्ही ओके ओके नमस्कार नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तुमचं या ओके ओके